हॅलो मी रादिका राजुरकर बोलत आहे मला यवतमाळ इथून पुण्याला जायचे आहे त्यासाठी मला ट्रेनची टिकीट बुक करायची आहे तर मला तुम्ही ट्रेन किती वाजता जाणार व त्या ट्रेनचे म्हणजेच त्या टिकीटचे किती पैसे होणार हे कळवा व ट्रेनमध्ये झोपायची व्यवस्था आहे का किंवा जेवणाची व्यवस्था आहे का हे सुद्धा कळवा